मी स्वयंपाक वर्ग केलेला आहे त्यात मी केक पिझ्झा आईस्क्रीम हे प्रमुख पदार्थ बनवले बनवून शिकली सोबतच आरोग्यदायी पदार्थसुद्धा शिकली त्यात म्हणजे जसं वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आहेत आणि ज्या भाज्या लहान मुली खात नाही किंवा मोठ्यांनाही आवडत नाही त्यात म्हणजे जसे बीट आहे मुळा आहे लौकी आहे इत्यादी ज्या आरोग्यदायी भाज्या आहे पण त्या फारश्या खाल्ल्या जात नाही तर त्याचं उपयोग छान खुसखुशीत पुऱ्या पुऱ्या पुऱ्या आणि छान असं त्याच्यासोबत विविध प्रकारच्या चटण्या आणि मिश्र दाळीचे अप्पे आणि असं मिश्र दाळीचे दोसे अश्या प्रकारचे भरपूर पदार्थ मी या स्वयंपाक वर्गात शिकलेली आहे आणि मी आता ते छान उत्तम प्रकारे करू शकते याचं मला फार समाधान आहे